हॅलो हा गॅस कंपनीचा नंबर आहे का माझं नाव प्रितीश पंडित आहे आणि माझा ग्राहक आय डी आहे एक दोन तीन चार तर मला मी सध्या तांबरी विभागमध्ये राहत होतो आणि मी माझा आता पत्ता बदलला आहे तो बार्शी नाका बार्शी नाक्याच्या जवळ आहे आणि तिथे नवीन पत्त्यावर मला गॅस सिलेंडर हवा होता तर मला तात्काळ त्या पत्त्यावरती गॅस सिलेंडर देण्यात यावा